तुम्ही आम्हाला फोनची इन्क्वायरी केली होती तर तुम्हाला कोणचा फोन पाहिजे होता हां विचारा आमच्याकडे वन प्लस ओपो विओ रेडमी रिअलमी हे सगळे स्मार्टफोन आहे हो तुम्हाला कोणच्या रेंजमध्ये पाहिजे होती मिळून जाईल ना तुमी कुठून बोलत आहे अच्छा तर ठीक आहे ना तुम्ही येऊ शकता आमच्या शॉपमध्ये व्हिजिट द्यायला व तु तुम्हाला कोणचा फोन पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता हा फोर्टीमध्ये पण भेटून जाइन फोर्टीच्या खाली पण भेटून जाइन तुम्हाला

फोर्टीमध्ये वन प्लस आहे स्मार्टफोन आहे इतके मिळून जाईल आणखी जे जे आम्ही नवीन क्वालिटी आले ते पण तुम्हाला सोबत दाखवून देऊ तसं म्हणलं तर स्मार्टफोन खूप चांगला आहे त्याची स्टार्टिंग फोट्टीफाइव्हपासून आहे आता जास्त स्मार्टफोनच चालत आहे

ते दोन जी बी आहे

कलर गोल्डन सिल्व्हर हे दोन अवेलेबल आहे आणखी तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही ऑनलाईन ऑर्डर करून देईल

हा मिळून जाईल ना तुम्ही शॉपवर व्हिजिट द्या आम्ही तुम्हाला सगळ्याच प्रकारचे दाखवून देऊ आणखीन नसेल तर ऑनलाईन पण करून देऊ आमचं दुकान दत्त चौकमध्ये आहे बालाजी शॉप

हा तर व्हिजिट देऊन द्याल हा ठीक आहे थॅंक्यू